नाही मी चॅनलवरून योगा शिकला नाही मी प्रत्यक्षामध्ये पतंजली रामदेव बाबांचे योगाचे क्लासेस अटेंड केलेले आहेत परंतु मी योगा ऑनलाईन अनेक वेळास कोविडच्या काळामध्ये केलेल्या आहेत योग शिकताना नेमक्या लोकांना काय अडचणी येऊ शकतात ऑनलाईन तर माझा अनुभव असा आहे मी ऑफलाईन योगा शिकल्यामुळे मी स्पष्टपणे सांगू शकतो जर आपला एखादा योगाचा आसन आपन करत आहोत योगासन करत आहोत प्राणायाम करत आहोत आणि आपली एखादी कृती चुकत असेल तर त्या ठिकाणी ऑनलाईन योगामध्ये दुरुस्त करण्याला कोणी नसतं म्हणजे आपण जी कृती करतोय ती योग्य आहे का अयोग्य आहे का आपण बसण्याची पोश्चर कशी आहे ताठ बसलोय का वाकलोय का म्हंजे ह्या सगळ्या स्थितीमध्ये आपल्याला अडचणी येऊ शकतात म्हणून माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही ऑनलाईन योगा करण्यापेक्षा ऑफलाईनच योगा करावे